ग्रामीण भागात तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॅाजी ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात पोहचू शकलेली नाही त्यामुळे तेथील नागरिकांना फार मोठ्या समस्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागतो तेथील लोकांना तंत्रज्ञान काय असते याची आतापर्यंत ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात ओळख झालेली नाही तेथे लोकांना तंत्रज्ञानामुळे ग्रामीण ज्या गवर्नमेंटकडून सेवासुविधा येतात त्यांचा लाभ शक्यतो लवकर घेता येत नाही तेथे नेटवर्कचे फार प्रॉब्लेम असतात नेटवर्क त्यांना बरोबर पोहोचलेलं नाही फोर जी फाइव जी अश्या सुविधा त्यांना तिथे उपलब्ध नाहीत ग्रामीण भागामध्ये कम्प्युटर आणि कम्प्युटरवर उपलब्ध असणाऱ्या इतर सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे तेथील लोकांना त्या सुविधा मिळवण्याकरता जवळच्या असलेल्या मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागते त्यामुळे त्यांना फार अडथळे निर्माण होतात आणि त्यांना फार मोठ्या आव्हानांचा आणि समस्यांचा सामना करावा लागतो या समस्यांवर मात करण्यासाठी सरकार काही प्रमाणात कार्यरत आहेत आणि काही दिवसात या समस्या कमी होतील